मी एका हॉटेलमधून ऑर्डर केली होती पर थोड्याच वेळाने हवामान विचित्र झाल्यामुळे मला असं वाटलं का माझ्यापर्यंत ऑर्डर पोहोचणार नाही पण तरीही रेस्टाॅरंटवाल्यांनी चांगली सुविधा दिली माझ्या घरपोच ऑर्डर आणून दिली मी आपलं पनीर दोन समोसे हे ऑर्डर केलं होतं आणि न सांडता माझ्या घरपोच मला ऑर्डर मिळाली मला खूप छान वाटलं